हां बोल काही नाही निवांत आहे जरा म्हटलं आता सगळं आवरलं त्याच्यानंतर म्हटलं फोन मी मला वाट मीच करणार होते फोन तोपर्यंत तुझाच आला होय काय होय जाऊया की मग कुणीकडं जायचं पहिला मग आपण हेच्या मग हे पण बघू हेला शालिनी पॅलेसमध्ये पण जाऊया की तिथं शाहू महाराजांचं ऐतिहासिक वास्तू आपल्याला पाहायला मिळेल होय होय तिथं त्याच्यानंतर आपण बावड्यामध्ये वॉटर पार्क आहे तिकडं पण जाऊ शकतो आहे तिथं जाऊ शकतो आहे जरा लांब आहे पण जाऊया की सगळे आता काय होतं आहे जो ति होय होय असते असते नाहीतर आपण मग प्रायवेट करू शकतो आहे प्रायवेट करूया म्हणजे तुमची आणि आमच्या घरातली सगळे मिळून जाऊ शकतो होय का नाही जाऊया की परत तिथं कुंकुमार्चनाचा पण रथसप्तमीपर्यंत कार्यक्रम आहे होय होय आहे त्याला काहीतरी आधार कार्ड घेऊन जाऊन नोंदणी करायची आहे मग आपण हां हां आधार कार्ड त्याचं तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवून ठेवा मग मी तिथं अपलोड करते आणि मग आपण ते जाऊया सकाळी सकाळीच्या दरम्यान असतो आहे तो प्रोग्रॅम तेव्हा आपण ते हे करूया

हं हं हां हां ते चटणीचं आहे मी इथे चांगली मुगांच्या इथं चांगली मिळते तिथं होय साहित्य तिथं म्हणजे चांगलं मिळतं आहे सगळं चटणी मिसळलेली पण मिळते आपल्याला मिक्स वापरायला जेवणात आणि म्हणजे मिक्स न केलेली पण असते म्हणजे सगळे मसाले पण मिळतात कोणते वापरायचे मग तिथं कोकणी आ वेगळे आहेत आपले म्हाराष्ट्रीयन वेगळे आहेत वेगळ्यावेगळ्या प्रकारचे सांगली झालंच होय होय आहे की आहे कळंबा तलाव पण चांगला आहे तिथं पण आपण जाऊ शकतो आहे होय त्या चा

कोल्हापूरमध्ये होय हो य ते तिथं पण जाऊया पण इकडचं कोल्हापूरचं ज्योतिबा वगैरे करून मग तिकडं जाऊ शकतो आहे होय परत इथून जाताना टोपला गंधर्व म्हणून आहे तिथे पण वॉटर पार्क आहे तिथं पण वॉटर पार्क हां मोठा गणपती आहे अं तिथं पण लहान मुलांना आपण किंवा मोठ्या पण व्यक्तींना पण चालतं आहे ते गेलं तिथं तर चांगलं आहे सगळं म्हणजे एक दिवस आपला जाईल तिथं वन डे ट्रिप तिकडं होते आणि बाकीचं मग अजून बघता येईल असं आपण नियोजन करूया तुम्ही या कधी कधी काय काय कुठं कुठं जायचं होय होय तेच होय मग जाऊया आपण हां हां होय होय आहे वेळ आणि कंदमुळांचं पण वनस्पतींचं प्रदर्शन भरं भरलं आहे ते पण चालेल तुम्ही येईपर्यंत ते पण आपण बघूया तिथंच श शहाजी कॉलेजच्या इथं आहे दसरा चौकामध्ये तिथंच पुढं शहाजी कॉलेज नाही का तिथं आहे तिथं पण आपण जाऊन जरा औषधी वनस्पती वगैरे बघून येऊया आपल्याला काय उपयोगी असेल ते हं चालेल या मग फोन कराय निघताना हं बर बर बर हां हां ठेवा ठेवा हां हां